हिरो डिलक्स बजाज पल्सर आयशर टेम्पो अशोक लेलँन टीवीएस ज्युपिटर महिंद्रा सरपंच होंडा सिटी मारुती स्विफ्ट होंडा ॲक्टिवा होंडा शाईन हिरो म मेस्ट्रो हिरो पल्सर टाटा पंच फोर्ट फिगो फोर्ट फिगो टिटानियम फोर्ट इकोस्पोर्ट मर्सिडीज बेन्स लॅमबोरगिनी फेरारी रोल्स रॉयल्स मारुती सुजुकी वॅगेनॉर मारुती एरटिग एक्स यू वी थ्री हंड्रेड एक्स यू वी सेवन हंड्रेड एक्स यू वी थ्री एक्सो महिंद्रा थार महिंद्रा स्कार्पियो टाटा टोयोटा फॉर्च्युनर टोयोटाची ग्लान्स ट मारुती सुजुकी बलेनो स्विफ्ट डिझायर एम जी हेक्टर एम जी ग्लॉस्टर बी एम डब्ल्यू